आमच्या भागातील शाळांमध्ये इतिहास हा शिकवला जातो आणि तो इतिहास मुघल साम्राज्याचा म शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्याकडे शी शिकव शिकवलेला जातो ते सगळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवतात त्यामुळे त्या मुलांचे नॉलेज वगैरे वाढतात आणि ते त्यांच्या मनामध्ये पूर्ण समजदारी येऊन जाते की नाही बुवा चला हा इतिहास आपल्या भारताचा हे आहे तर शिकला पाहिजे